शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्रवीर सावरकर सावित्रीबाई फुले लता मंगेशकर महात्मा गांधी तात्या टोपे अन्ना हजारे राजेंद्र प्रसाद रवींद्रनाथ टागोर